वसईला तसा कलेचा वारसा आहेच त्यामुळे इथे हस्तकला किंवा कलाक्षेत्रात बरीच माणसं कार्यरत आहेतच घराघरांनीही कला जोपासली जाते पण आता पर्यावरणाला म्हणजे आपण आता आपल्या भारताच्या ह्याच्यात आपल्या मुख्यमंत्र्यांनी जसं की आव्हान केलेलंच आहे की जास्तीत जास्त पर्यावरणाला हानिकारक होणार नाही अशा वस्तू वापरून आपण आपला निसर्ग जपायला हवा तर वसईमध्ये हा पहिल्यापासूनच तसाच जपला गेलेला आहे तर म्हणजे कसं वसईमध्ये बरीच अभियानं राबवली जातात ज्याच्यामध्ये अगदी आम्ही साफसफाई सुद्धा अभियान करतो त्याच पद्धतीत आता कलाक्षेत्रातलं म्हणावं तर मग गणपतीमधली डेकोरेशन्स तिथे थर्माकोल वापरल्या जात नाही गणपतीच्या देवीच्या नवरात्रीतल्या मूर्त्या किंवा हे जे क्रिब्स वगैरे बनवले जातात ख्रिसमसमध्ये ते सगळे पि ओ पीचे न बनवता शाडूची माती याचा वापर केला जातो किंवा मग जेवणासाठी सुद्धा जे आपण यूज अँड थ्रोच्या डिशेस वापरायचो त्याच्याजागी केळीची पानं वापरली जातात जे पत्रावळींचे द्रोण आहेत ते तयार केलून ते वापरले जातात किंवा मग आपली ताटं की जी पर्यावरणाला घातक नाही अशी सामग्री वापरली जाते त्याच पद्धतीत बऱ्याच प्रमाणात झाडांच्या उत्पादनापासून ज्या गोष्टी आहेत प्लॅस्टिकचा वापर करण्यापेक्षा तिथे कापडी पिशव्या वापरल्या जातात नंतर हल्ली बऱ्याच ह्याच्यात केळीची पानं सुद्धा वापरली जातात ज्याच्यापासून कपडा तयार केला जातो किंवा आपले दिवाळीमध्ये जे आकाशकंदील आपण बनवतो त्यात विविध पद्धतीचे साडीचे ड्रेसचे जे ओढण्यांचे कपडे असतात ते कपडे वापरले जातात नंतर तुसाच्या काठ्या किंवा मग जे झाडूचे हिर आहेत ते वापरले जातात ते करून जास्तकरून आमचं जे आकाशकंदील असतं किंवा छोटे मोठे जे आपण दिसणाऱ्या आकर्षक वस्तू असतात त्या त्याच्यापासून बनवल्या जातात जिथे की थर्माकोलचा वापर शक्यतो टाळला जातो गणपतीची आरास तशीच केली जाते त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ह्या ज्या काही जीवनावश्यक बदल आहेत ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही आणि आपण त्या गोष्टी चुकून जरी अक्षाबाहेर फेकल्या गेल्या तरी ते डिकंपोज होतील आणि तशाच्या तशा त्या राहून जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाणार नाही किंवा जनावरांच्या पोटात अशा काही गोष्टी जाणार नाहीत की आणि कला विभागही जोपासला जाईल पण पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही असे काही उपक्रम राबवले गेले तर आपल्याला जसं पर्यावरण जास्तीत जास्त टिकवता येईल या गोष्टी इथे फार जोपासल्या जातात कलेचा वारसा जोपासला जातो पण तो पर्यावरणाची काळजी घेत